हां पशुपालनाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर गाई म्हशींच्या बाबतीमध्ये एक फ्री रेंज सिस्टिम अशी वापरली जाते आणि आमच्या फामवर ही जेव्हा वापरली गेली तेव्हा अर्थातच ती चांगल्या पद्धतीने राबवता आली म्हणजे त्याच्यामध्ये जे मॅनेजमेंट करायला लागते त्या त्याचा जो भाग असतो तो बराचसा कमी होतो पण नंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या प्राण्यांना फ्री राहण्याची इतकी सवय लागते की जेव्हा आपण त्यांना पकडायला जातो तेव्हा ते पकडणं खरंच खूप कठीण जातं असा अनुभव आलेला आहे त्यामध्ये आणि नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीचा अर्थातच आता प्रचार प पुरस्कार केला जातो त्याचे फायदे तर निश्चितच आहेत खरं सांगायचं तर प्रत्येक पद्धतीचे काही फायदे आणि काही तोटे असे असतातच घरातल्या वडीलधाऱ्यांकडून असा काय पारंपरिक सल्ला मिळण्याचा प्रश्नच इथे उद्भवत नाही कारण पशुसंवर्धन किंवा पशुपालन हा जो आहे तो माझा महाविद्यालयीन करिअरचा जो जो विषय होता त्यामुळे वडीलधाऱ्यांकडून असा काही पारंपरिक सल्ला मिळण्याचा प्रश्न इथे उद्भवतच नाही